होम आमच्या भागामध्ये जनावरांचे डॉक्टर्स आहेत म्हणजे की जसे कुत्र्यांचे आणि गायींचे बैलांचे बकऱ्यांचे अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे डॉक्टर्स आहेत तर ते आम्हाला सांगतात की तुम्ही त्या प्राण्यांना म्हणजे न चारा पाणी व्यवस्थित द्या जर त्या तुम्ही त्यांना चारा पाणी कमी देसान तर ते म्हणजे निरोगी राहते म्हणजे काय त्या बीमार राहतील अन जर तुम्ही त्यांना चारा पाणी वेळेवर देला आणि त्यांना म्हणजे राहायला चांगले जर ठिकाण दिले तर ते निरोगी राहतील आणि त्यांची सोयपाणी करा तर मी त्यांना म्हणजे माझ्या माझे माझ्या पे म्हणजे माझ्या महिन्याच्या पगारातील चौथा हिस्सा त्यांनाच लावत असते कारण की ते प्राणी माझं म्हणजे जसं म्हणजे प्राणी आमच्या घरातले सदस्यच आहे तसे मी त्यांना समजते तर मी त्यांना त्यांच्यावर खूप म्हणजे एवढा खर्च करते की माझं मला जे महिन्याभरात पेमेंट भेटते त्याचा चौथा भाग त्यांच्यावर मी खर्च करते